शेतकऱ्यांच्या उत्सवासाठी सुगीनंतर केले जाणारे उत्सव म्हणजे गंगा दर्शना दर्श दशेहरा जित् जिवती पूजा नारळी पौर्णिमा अशी वेगवेगळ्या प्रकारचे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक दिन वगैरे साजरे केले जातात या काळामध्ये जेव्हा सुगीचे दिवस संपतात तेव्हा एक शांतता सगळीकडे पसरलेली असते सगळी कामं शेतामधली संपलेली असतात त्यावेळी जे शेतकरी घरामध्ये ते तांदूळ भरून ठेवण्याचं काम करत असतो ते विकण्याचे योजना करत असतो अशा वेळेत त्यांना थोडासा आनंद व स्फूर्ती भेटण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात आता हे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात जसं की नारळी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा समुद्रकिनारी राहणाऱ्या माणसांमध्ये जास्त प्रकारे केली जाते उदाहरणार्थ कोल् कोळी लोकं आहेत ते ही नारळी पौर्णिमा खूप जोरामध्ये साजरी करतात ज जेव्हा नारळी पौर्णिमा असते तेव्हा एक नारळ म्हणजे नारळ असतो तो सोन्याच्या फॉइलमध्ये गुंडाळून तो समुद्रामध्ये सोडला जातो त्याच्यानंतर ते पु समुद्रामध्ये जायला पुन्हा मोकळे मासेमारी वगैरे करायला अशी वेगवेगळ्या प्रकारचे कामं असतात ती सुगीनंतर करतात एवढंच आहे